शारीरिक व्यायाम आणि योग यात फरक आहे का त हो यात फरक आहे कारण की शारीरिक व्यायाम

फक्त शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना मजबूत करण्याचं काम करते पण योग योगमुळे तुमची मानसिक स्थिती झालं तुमच्या आजूबाजूचं तुम्ही कसं वातावरण खेळीमेळीचं ठेवला ते ज्याच्यामुळे तुम्हाला अनरून आतून शांतता मिळेल तर याच्या संदर्भात योग हे कार्य करते योगातून तुमचे जे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे म्हणतात रस असतात तर ते नियंत्रित करण्यासाठी कामं कर काम करते योगच्या माध्यमातून म्हणजे याचे माध्यमातून का म्हणतोस ते शारीरिक व्यायामाच्या माध्यमातून सुद्धा पण ते कंट्रोल केले जातं पण योगच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीनं ते अजून चांगल्या पद्धतीनं ते नियंत्रित किंवा कुठं पद्धतीनं ते तुम्हाला कुठे जास्त झालं कुठे कमी झाले पाहिजे ते तुमच्या आतून ते म्हणजे भावना निर्माण करते योगच्या माध्यमातून शांतता मिळते त्यानंतर वेगवेगळी ऊर्जा प्राप्त होते तुम्ही नेहमी सकारात्मकता नकारात्मक गोष्टीपासून दूर दूर राहता म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने नकारात्मक पद्धतीपासून दूर राहता जेणेरून तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे अनुभव योगच्या माध्यमातून मिळायला लागतात आणि योग ही गोष्ट फक्त तुम्हाला आनंद देते त्यातून काही नकारात्मकता मिळत नाही त्यातून फक्त तुम्हाला आनंददायी भावना किंवा तुम्ही आसपासच्या परिसरात तुम्ही जर आनंदी असेल तर आसपासच्या परिसरातून पण तुम्ही तेवढ्याच आनंदी पद्धतीनं उत्साही पद्धतीनं काम करा तुमच्या कामात आणखी वाढ वाढ होईल ऊर्जा त्या पद्धतीनं प्रसारित होऊन त्यामुळे तुम्हाला आणखी फायदा होईल तर योग हे फक्त शारीरिक व्यवस्था नाही आहे तर म्हणजे शारीरिक स्थिती नाही आहे तर त्यातून तुमची मानसिक स्थिती तुमच्या आसपासमधलं वातावरण निर्माण करण्यासाठी एक सकारात्मक भावना आहे